मराठी भाषेपुढे अनेक आव्हाने उभी आहेत त्यापैकी जनतेची मानसिकता हे मुख्य कारण मानलं पाहिजे तसेच सरकारची जी धोरणं आहेत ती सुद्धा यासाठी कारणेबुद्ध ठरवता येतील इंग्रजी शाळेंचा पाठपुरावा आणि मराठी शाळांची गळचेपी हा एक मुख्य मुद्दा आहेच त्याचबरोबर लोकांच्या धारणेमध्ये झालेला बदल की इंग्रजी माध्यमातून शिकलं म्हणजे यशेस्वितेची हमी या पद्धतीची चुकीची धारणा पसरलेली आहे तसेच मराठी बोलणे किंवा शिकणे म्हणजे काहीतरी कमीपणा ही जमाजात जी रुजवणूक झाली आहे ती सुद्धा दूर होण्याचं गरजेचं आहे कारण मराठी भाषेचं टिकायची असेल तर ते जनमानसाच्या मनावर ती किती महत्वाची आहे हे बिंबवणं गरजेचं आहे